अंजली ट्रॅवल्स काय हां मी कुलकर्णी बोलते आहे परवा मी सांगली दापोली गेलेलो इतकं इतकं वाईट परिस्थिती होती गाडीची गल्लीत सगळीकडं स्वच् अस्वच्छता होती काही स्वच्छ नव्हतं आणि ड्रायवरनं मास्क पण घातला नव्हता

होय आणि सीट सारखी पुढं येत होती बसले की सीट सुद्धा व्यवस्थित नव्हत्या कुठल्या तेव्हा प्लीज तेवढं लक्ष द्या आणि स्वच्छता पण बघा सगळ्या सीट खूप सीट फाटलेल्या आहेत त्याच्यातल्या होय खूप सीठ फाटलेल्या आहेत सांगितल्यावर त्या त्या लोकांनी लक्ष नाही दिलं

होय त्यामुळं आणि फास्ट पण चालवत होता डायवर गाडी खूप वेळा सांगितलं त्यांनी नाही लक्ष दिलं

चालेल स्वच्छता पण पाहिजे होय पुढच्या दोन सीट तशाच होत्या सगळ्या हां फाटक्या होत्या

हां मध्ये मध्ये खूप वेळा मध्ये थांबतच होती गाडी गाडी पण व्यवस्थित नव्हती हां आम्ही एवढे पैसे द्यायचे आणि असली सर्विस

मुद्दामहूनच तुम्हाला फोन करून सांगितला तुम्ही लक्ष द्याल तुम्हाला काय लक्षात येणार नाही अडचण म्हणून हां चालेल ओके ओके हां हां चालेल थँक्यू